सध्याच्या परस्थितीमध्ये भावी पिढी शेतीमध्ये येईल का नाही याची शंका मला वाटते कारण काय ते फक्त शेती असावी असं त्यांना वाटतं पण प्रत्यक्ष शेतावर काम करायचं म्हटलं तर त्यांना ते आवडत नाही किंवा त्यांना शिक्षण जास्तचं झाल्यामुळं त्याची लाज वाटते बुवा शेतात कसं काम करावं तर भावी पिढीला माझी एवढी सूचना आहे की शेती ही जेवढी पूर्वी अशी म्हण होती की शेती ही उत्तम शेती म्हणायचे मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी तर मला भावी पिढीला एवढंच सांगायचं आहे की जास्तीत जास्त नोकरीच्या मागे न लागता शेतामध्ये तर तुम्ही कष्ट केले सगळ्या गोष्टी शेतीला पूरक अशा गोष्टी जर तुम्ही क करत गेलात नवीन तंत्रज्ञानाची त्याला साथ दिली तर शेती ही आजही उत्तम होऊ शकते सगळ्यामध्ये नोकरी आणि व्यवसायमध्ये